राज्यातील शिक्षणव्यवस्था जे आहे ते गरजू विद्यार्थी त्यांचे ज्यांला सुविधा नाही रहात त्यांची सोय नाही रहात त्यांच्यासाठी स्पेशली स्टायफंडची व्यवस्था ठेवते स्कॉलरशिपची व्यवस्था ठेवते तेवढंच नाही तर फ्री क्लासेस फ्री ऑफलाईन क्लासेस ऑनलाईन क्लासेस याची व्यवस्था राहते तर कशी ते गोष्टी त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचले पाहिजे तर त्याच्यासाठी ॲडवटीजमेंट करते अजून रिक्वायरमेंट दाखवते पेपरांपासून न्यूजपासून टी वीपासून ज्या माध्यमातून त्यांना सांगता येईन त्या माध्यमातून त्यांना ते ते गोष्ट ते गरजा पुरवण्यात येते त्यांला ते वापरता आल्या पाहते पाहिजे याच्यासाठी स्पेशली सुविधा केली जाते